मी जवळपासच्या शहरांना गावांना म्हणजे याच्यासाठी भेट देते कारण की मी डान्सिंगची क्लास घेते आणि मला डान्स शिकवायला खूप आवडते आणि मी तर म्हणजे गा डान्सिंगचे क्लास घ्यायला खूप आवडते जरी हप्त्यातून मी श दहा गाव शहरांना किंवा गावांना भेट देतो कसं म्हणजे त्यांना माहिती सांगतेन डान्समुळे आपलं शरीर चांगलं राहू शकते आणि डान्स ही कला आहे डान्स आणि ते मा त्याच्यामुळे आपण कुठं जाऊ शकतो आणि कितीही पुढे जाऊ शकतो डान्समुळे तर मी जास्तीत जास्त हप्त्यातून दहा गावांना भेट देते आणि महिन्यातून तर तीसपस्तीस गावांना श गावांना किंवा शहरांना भेट देते मला म्हणजे माझे डान्सिंग क्लास म्हणजे मी त्यांना सांगते की माझे डान्सिंग क्लास शा शाहाना कॉलनी अमरावती येथे आहे तुम्ही जॉइन करू शकता आणि त्याची फी पण खूप कमी आहे मी अशा प्रकारे त्यांना माहिती सांगते आणि त्यांना सांगते की तुम्ही ते क्लास जॉइन करा आणि त्याची फी म्हणजे तुम्ही तुमची परीस्थिती ते डाऊन असेल तर तुम्ही ती फी थोडे थोडे करूनही देऊ शकता